हॅलो साहेब नमस्ते मला विजेवर चालणारे उपकरण घ्यायचे आहे त्यासाठी थोडी माहिती हवी आहे त्यासाठी तुम्हाला कॉल केला आहे हां हां हां म्हणजे आपला विजेवर चालणारी म्हणजे आता समजा इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक आम्हाला गाडी घ्यायची आहे मग ते कसं ते त्याच्यासाठी एक बॅटरी असते मग ते आपण चार्जिंग सांग चार्जिंग लावतो त्याच्यासाठी मग ती ती चाल गाडी चालते आहे मग ती कशी ती आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला मी फोन केला आहे मग ते आपल्याला परवडेल का आपल्यासाठी म्हणजे त्याचं काय हानीकारक नाही ना ते काय ती चांगली त्याचं काय म्हणजे दुरूपयोग नसलेलं ना त्याचा उपयोग चांगला असेल ना हां हां हां ते आम्ही घेणार आहे इलेक्ट्रिक बाईक घेणार आहे मग ती चालते विजेवर त्याला लागते एनर्जी म्हणजे ती चार्जिंग केल्यावरच ती चालते त्याचं त्याचं ती बॅटरीची आपण चार्जिंग एक समजा दोन तास तीन तास लावली तर त्यात चार्जिंग होतं आणि मग ती आपण बॅटरी गाडीत लावतो मग ती गाडी चालते असं आहे ते आम्हाला घ्यायचे आहे मग घेऊ का नको ते तुम्ही सांगा का त्याचा फायदा आहे आपल्याला का ते चांगलं चांगलं आहे ते चांगलं आहे का हां हां हां हां मग त्याचा प्रॉब्लेम बी काय नंतर येणार नाही ना नाही नाही ना बरं म्हणजे जेवढेच बॅटरीची कपॅसिटी आपण जेवढं वीज वापरतो आहे वीज वापरतो आहे त्यासाठी तेवढंच ते प आपल्याला तिथं पुढं हे मिळते का हां हां हां हां चालेल चालेल म्हणजे त्याचं काही हे नाही दुसरा काय दुरूपयोग नाही त्याचा म्हणजे त्या चांगलं आहे ते आपल्यासाठी हा ओके ओके चालेल चालेल